हॅलो ॲमेझॉनमधून बोलतायत मी तुमच्या वेबसाईटवरून एक बुद्धाची मूर्ती ऑर्डर केली होती व ती मूर्ती काचेची होती आणि जेव्हा मला ती डिलिवर झाली तेव्हा तिची पॅकेजिंग फाटलेली होती मला वाटते री ती डॅमेज झाली तुमच्या ट्रान्स्पोर्टेर्शनमध्ये तर ती मला मूर्ती तुटलेली मिळाली तर ही जिम्मेदारी कुणाची की ट्रान्स्पोर्टेशन तुम्ही बरोबर केलं नाही ही मूर्ती तुटलेली आहे आता एक तर तुम्ही याचा मला रिफंड करा किंवा मला हे एक्सचेंज करून द्या ओके थँक यू